मला माहिती असलेले प्रसिद्ध वर्तमानपत्रे म्हणजे लोकमत आणि न्यूज चॅनल म्हणजे सिटी न्यूज लोकमत हे असं नी वर्तमानपत्र आहे ज्यामध्ये आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय झालेलं आहे आणि कोणत्या राज्यात काय कोणत्या देशात काय हे सर्व माहिती आपल्याला मिळून जाते सोप्यापणे या या याच्यात आणि सिटी न्यूजमध्ये ज्या शहराची आपली बातमी म्हणजे या टाईमला सध्या काय चालू आहे लाईव्ह न्यूज वगैरे असं आपल्याला मिळतं की या टाईम या टाईमला काय चालू आहे या टाईमला सिटीमध्ये काय चालू आहे वगैरे वगैरे सगळं बघायला मिळतं सिटी न्यूज चॅनलमध्ये आणि भारतीय प्रसारमाध्यमात बद्दल माझे मत आहे की हे हे प्रसारमाध्यम असेच चालू राहो आणि लोकांची मदत सुद्धा होते आणि सर्वांना घरी बसल्या बसल्या भारतामध्ये काय चालू आहे ते सुद्धा कळते